हॅलो नमस्कार मागे मी मागच्या आठवड्यात एक तुमची कॅब वापरून मी गेलो होतो पुण्याला ती कॅब ती कॅब चांगली होती ती त्याचा जो ड्रायव्हर होता तोही चांग चांगला ड्रायव्हर होता त्याने छान ड्रायविंग केलं आणि तो छान होता बोलायला तर मला मला परत तीच मला परत पुण्यालाच जायचंय तर मला परत तीच कॅब आणि तोच ड्रायवर हवा आहे तर मला वाटतं मागच्या एक आठवड्यापूर्वी मला वाटतं मागच्या सोमवारी मला वाटतं मी गेलो होतो तिकडे पुण्याला तर तर तोच ड्रायवर आणि तीच कॅब मला हवे आहे तर ती मला मिळू शकते का अच्छा ओके ते ड्रायवर आणि कॅब अवलेबल आहे का तुम्हाला चेक करावं लागेल का हां ते तुम्ही चेक करा आणि मग सांगा पण मला तीच कॅब आणि तोच ड्रायवर मिळाला तर बरं होईल तशा तुमच्या बाकीच्याही गाड्या आणि बाकीचेही ड्रायवर चांगलेच असतील पण तरीही नाही नाव मला त्या ड्रायवरचं नाव मला वाटतं प्रकाश प्रकाश काहीतरी होतं नाव असं प्रकाश नाव होतं त्याचं तर गाडीचा नंबर वगैरे आता मला बघावा लागेल माझ्या त्या अॅपमध्ये ते मी तुम्हाला सांगेन मला वाटतं आहे एम एच फॉट्टी सेवन वन टू थ्री फोर असं काहीतरी तो होता मी बघून तुम्हाला पाहिजे तर सांगतो परत मी तुम्हाला परत फोन करतो पण तोच आणि प्रकाशच होता मला वाटतं हं तर ती गाडी मला कॅब मिळाली तर बरं होईल ओके मग तुम्ही चेक करत आहे का ठीक आहे चालेल चालेल सांगा मग मला ओके थँक्यू धन्यवाद